हो मला चित्रपट पाहायला आवडते मला जुने निसर्गावर शूटिंग झालेले बाहेर आऊट डोअर शूटिंग असलेले असे जुने चित्रपट पाहायला खूप आवडतात मला बॉ मी बॉलीवूडचे चित्रपट पाहाते त्याच्यामध्ये का काही निसर्गचित्र असतात करमणूक असते काही चित्रपटातून लोकांना उपदेश केलेला लोकांना लहान मुलांना उपदेश केलेला असतो किंवा काही चित्र काही ऐतिहासिक चित्रपट असतात ज्याच्यामध्ये इतिहासाची इतिहास दाखवले गे दाखवला जातो ज्याच्यातून प्रमोद प्रबोधन होतं मुलांना गोष्टी रूपात चित्ररूपात इतिहास सांगितला जातो आणि तो त्यांच्यासमोर त्यांना पटकन लक्षात येतो तर असे ऐतिहासिक चित्रपट मला पाहायला आवडतात आणि म माझ्या आवडते अभिनेते जसं की नॅचरल आर्टिश नॅचरल त्यांची ॲक्टिंग असते असे जसे अमिताभ बच्चन राजेश खन्ना आहे नाना पाटेकर त्यांच्या बोलणे त्यांचं सौंदर्य आहे की नाही माहीत नाही पण त्यांच्या बोलीतून जे ते दाखवतात सीन जो त्यांना बोलायचं आहे ते तसं मनापर्यंत पोहोचतं ते ते मला आवडतं सचिन पिळगावकर अगदी सहज त्यांची कला दाखवतात ते अनिल कपूर पुन्हा अभिने हे अभिनेते मला आवडतात आणि अभिनेत्रीमध्ये जया भादुरी जे त्यांनी जे काम केलेलं आहे कं पूर्वी ते खूपच म्हणजे असं एकदम नॅचरल त्यांचं काम असायचं मौसमी चटर्जी कुठलाही म्हणजे त्याच्यामध्ये जास् जास्त असं हे नसायचं कीन सहज त्यांचे डायलॉग मनापर्यंत पोहोचतात आणि समजतात की असे मौसमी चटर्जी श्रीदेवी रेखा हेमा मालिनी जयश्री गडकर वहिदा रेहमान सुलोचना मराठी चित्रपटातल्या अजून बरेचसे असे कलाकार आहेत जे की त्यांचे काम मला आवडतं तर हे अभिनेत्री मला आ आवडतात आणि मला बॉलिवूडचे पिचर आवडतात कारण की बॉलिवूड म बॉलिवूडचे जे आम आमच्या देशामधली जे लँग मराठी हिंदी तमिळ गुजराती असे आपल्या आपल्या देव प्रांतानुसार हे पिचर बनलेले असतात आणि आपली भाषा आपले आपल्या भावना आपले य जे पण आज समाज वगैरे हे आपलं दाखवलेलं असतं त्याच्यात कुठलाही अतिरेक नसतो त्यामुळं मला बॉलिवूडचे पिच्चर पाहायला आवडतात